पाणी शुद्ध करण्यासाठी घरगुती पद्धतीत खूप सोप्या आहेत आणि प्रभावी उपाय करता येतात हे उपाय विशेषता ग्रामीण भागात किंवा जिथे फिल्टरची सुविधा नाही अशा ठिकाणी उपयोग पडतात खाली पाणी शुद्ध करण्याचे काय घरगुती उपाय आहेत मी सांगतो तुम्हाला पाणी उकळणे असेल सर्वात सोपी एक प्रभावी दहा ते पंधरा मिनिटे पाणी उकळायचे जीवाणू विषाणु नष्ट होतात थंड झाल्यावर झाकून ठेवायचे व कपड्यानी एकदा आपण गाळून घ्यायचे नंतर तांब्याचे भांडे जीवनाश्यक आहे रात्री पाणी ठेवून सकाळी प्यायचं आरोग्यास फायदेशीर आहे त्यामुळे पाणी थोडक्यात प्रमाण शुद्ध होते थोडे फिल्टर चे पाणी वापरा फिल्टरचे ॲलम हे नैसर्गिक पाणी शुद्ध करणारे घटक आहेत थोडीशी फिल्टरशी पाण्याची घालून हलवावी काही वे वेळाने घाण खाली बसते सौर ऊर्जेचा वापर असेल प्लास्टिकच्या पार्दर्शक बाटल्यामुळे पाणी भरून सहा ते सात तास उन्हात ठेवल्याने सूर्याच्या अति तेज किरणामुळे ते जंतु ही मरतात